माझ्या भाग माझा भाग हा ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमधून साधारणपणे शिक्षण घेतलं जात आणि पाचवी नंतर माध्यमिक शाळांमध्ये हे शिक्षण घेतलं जातं ग्रामीण भाग असल्यामुळे तशा क्लासेसच्या सुविधा वगैरे फार कमी असतात पण मुलं आणि शिक्षक आपापल्या परीने प्रयत्न करतात आणि पुढे पुढे पुढे जाण्यामध्ये यशस्वी होतात आता पुढे दहावी झाल्यानंतरचा मोठा प्रश्न असतो की करायचं काय कारण ग्रामीण भागामध्ये पुढचे शैक्षणिक सुविधा नसतात साधारणपणे डी एड कॉलेज बी एड कॉलेज नंतर आय टी आय त्याच्या नंतर महाविद्यालयीन शिक्षण त्याच्या नंतर इंजिनीयरिंग मेडिकल ह्या सुविधा ग्रामीण भागामध्ये नसतात मग अशा वेळेला दहावी नंतर मुलांपुढे फार मोठा प्रश्न असतो की आता करायचं काय त्याच्यामध्ये जी श्रीमंत आंची मुलं असतात त्यांना शहरांमध्ये पाठवून असे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न केले जातात मग ती मुलं इंजिनीनियरिंग मेडिकल वगैरे अशा ठिकाणी सक्सेस होतात यशस्वी होतात पण बाकी साधारण परिस्थिती असलेल्या मुलांची अवस्था फार बिकट असते मग त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन दहावीनंतरचं म्हणजे ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजच शिक्षण घेणं किंवा आय टी आय करणं ह हेच मार्ग शिल्लक असतात आणि हे करून त्यांचं ते यश मिळवतात पण दहावी नंतरच्या वाटा ह्या ग्रामीण भागामध्ये फा फार नाही आहेत त्याचं एक कुठे तरी दुःख वाटतं शहरामध्ये जाण्याची सगळ्यांचीच ऐपत नसते पण त्या परिस्थितीत ही दहावीनंतर मुलं आपापल्या परीने प्रयत्न करतात